जुने मोबाईल आणि आता सध्याच्या स्मार्ट्स फोनमध्ये खूपसा फरक आहे की जुन्या मोबाईलमध्ये फोर जी वगैरे टू जी व टू जी वगैरे असं काहीही नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय फेसबुक नंतर काय त्याला म्हणतात यूट्यूब वगैरे नव्हतं पण आता जे जी आहे स्मार्टफोनमध्ये यूट्यूब आलेलं आहे सगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत सगळ्या प्रकारचे माहिती आहेत आणि त्या आहे भरपूर नेटवर्क असल्या नेटवर्क असल्यामुळे ते चांगल्या क प्रकारे कामं क क काम करतात आणखीन आम्ही जिओचं सिम वापरतो पण दर महिन्याला साधारणपणे आम्हाला पाचशे ते सहाशे हा खर्च येतो कारण त्याच्यामध्ये बरेचसे ॲप असल्यामुळे नंतर रिझर्वेशन करणं नंतर मूव्हीसला मूव्ही सिलेक्ट करणं वगैरे हे सगळं घरबसल्या आम्हाला बघायला म म करता येतं आम्हाला त्यामुळे स्मार्टफोन हा अतिशय चांगला असल्यामुळे जुन्या मोबाईलच्या तुलनेमध्ये स्मार्टफोन हा चांगला आहे नंतर दर महिन्याला